नमस्कार मी अश्विनी भोज तर मी एक थोडीशी स्त्रियांच्या ऋतूकालाबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छिते स्त्रियांचे ऋतूकाल म्हणजे खरं तर कठीण कठीण असा काळच आहे महिन्याचे ते चार दिवस म्हणजे स्त्रियांसाठी कठीनदायकच असतात अशा अशा स्थितीमध्ये महिलांनी स्वतःकडे खाण्यापिण्याचे लक्ष देणे खूप आवश्यक आहे खाण्यापिण्याच्या लक्ष लक्षतेकडे त्याच्यासोबत स्वच्छतेचेही खूप महत्त्व आहे स स्त्रियांनी प स्त्रियांकडे या सी या ऋतूकालाबद्दल खूप वेगळ्या पद्धतीने बघितल्या जायचे पन तो काळ आता पहिल्यासारखा राहिलेला नाही ब स्त्रियांबद्दल खूप जागरुकता निर्माण झालेली आहे स्त्रियांनी आपले आरोग्य व्यवस्थित खूप काळजीपूर्वक त्यांनी जपावे यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आ हा सोयी सु सोयी सुुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे स्त्रियांनी आपल्या या कठीण काळात कठीण काळसुद्धा सुखदायक करावा याकडे आवश्य आ लक्ष देणे खूप आवश्यक आहे